हॅलो नमस्कार सर माझं नाव आयुष कोल्ले आहे सर काही दिवसाअगोदर मी ॲमेझॉनवरून स्वतःसाठी मोबाईल ऑर्डर केला होता आणि सर पुष्कळ दिवस होऊनही आतापर्यंत माझ्या मोबाईल डिलिव नाही झाला आहे तर सर तुम्ही मला माझ्या ऑडरची कंडिशन सांगू शकता का माझ्या मोबाईल कुठपर्यंत आला आहे आणि काही अपडेट्स असेल तर ते पण सांगा सर माझं ऑडर आय डी आहे सात चार तीन पाच तर सर मी हा ऑडर सात दिवसाअगोदर शुक्रवार शुक्रवारी ऑडर केला होता आणि सर मी ऑनलाईन पेमेंट पण केलं होतं आणि फास्ट डिलिवरी हा ऑप्शन पण निवडला होता तरी पण सर इतकी दि पुष्कळ दिवस होऊनही मला आतापर्यंत माझं मोबाईल डिलिव्हर नाही झालं आहे तर सर याचं काय रिझन आहे तुम्ही सांगू शकता का आणि सर की की केव्हापर्यंत हा मोबाईल मला डिलिव्हर होईल त्याची खात्री करून देऊ शकता का